मी लिहायला वाचायला शिकले खरं तर प्रत्येकाने साक्षर होणे आवश्यक आहे आपल्या शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्व घडते शिक्षणाने आपला विकास होतो माझ्या आयुष्यात ह्या शिक्षणामुळे प्रगती झाली चांगले शिक्षण माझ्या आईवडिलांच्या पाठिंब्याने मी घेतले त्या जोरावर मी नोकरी मिळवली फायनाॅन्शियल स्वतंत्र झाले पुढे लग्न झाले मुलं झाली मला मिळालेले ज्ञान मी माझ्या मुलांनाही दिले त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यांच्यामुळे आज तीही उच्चशिक्षित झाली व आपापल्या आयुष्यात यशस्वी झाली शिक्षणाच्या आधाराने मी अनेक मैत्रिणींचे ग्रुप बनवले त्या योगे चांगले उपक्रम राबवले देश विदेशात फिरून आले म्हणजेच शिक्षणाने आपला सर्वांगीण विकास होतो हेच ह्यावरून समजते व मुलगी शिकली प्रगती झाली या उक्तीप्रमाणे प्रत्येक घरातील मुलीने आज उच्चशिक्षित झाले पाहिजे असे मला वाटते